हॅलो सर मी एक कॅब बुक केली होती माझ्या मित्रासाठी तो अमरावतीला राहते आणि त्याला परत नागपूरला यायचंय तर ते कॅब सर्विससाठी नोंदणी करायची होती मला अन् ती मी ती ऑनलाईन केली होती तर मला ड्रायवरचा फोन नंबर वगैरे देऊन द्या तुम्ही आणि ते त्यांचा नंबर मी तुम्हाला देऊन देते माझा मित्राचा सर किती किलोमीटर पडेल हा आणि मला थोडं किती पैसे लागतात त्याबद्दलबी थोडीशी सांगून द्या आणि मग त्यांना उद्याला पिकअप करा अमरावतीवरून मी अॅड्रेस पण तुम्हाला सेंड करून देते हॉट्सअपवर आणि मग तुम्ही तिथून त्यांना घेऊन सरट नागपूरला येऊन जा आणिक् नाही दोनच जण आहेत जास्त कोणी नाही आहे दोनच मित्र आहेत माझे अन् ते तिथून अमरावतीवरून नागपूरला येणार आ कॅब सर्विस थोडीशी छान ठेवा बस्स आणखीन काही नाही